हॅलो तुमच्या स्टेशनरीमध्ये कॉस्मॅटिक प्रॉडक भेटते का मला ब पॉंन्डस पावडरचे डबे पाहिजे होते आणि फेसपॅक पाहिजे होता आणि फाऊंडेशन पावडर पाहिजे होतं फाऊंडेशन पाहिजे होतं पॉंन्डस पावडरचे डब्बे पाहिजे होते पाच फेस फेसपॅक पाहिजे होते सहा आणि की याची किट पण पाहिजे मेकअप किट फेशियल किट

लॅक्मे कंपनीचे पाहिजे होते आणि त्यामध्ये कलर शेड पाहिजे रेड कलर ब्राऊन कलर पिंक कलर अशे वेगवेगळे शेड पाहिजे आणि लिप लैईनर पण पाहिजे होतं लिप लिक्विड पण लिप लायनर ब ए दोन पाहिजे होते आणि लिप लिक्विड लिस्टिक मिळते मिळेल का त्याच्यात पण कलर शेड पाहिजे होते सहा प्रकारचे शेड पाहिजे होते वेगवेगळे मरूम रेड पिंक डार्क मरून आ पिंक आणि लिप कलरचे अशे यलो शेड्स पाहिजे होते आणखी आयशॅडो पाहिजे होता लिप लायनर पाहिजे होतं आणि पेन्सिल पाहिजे होती पॅरेशूट पाहिजे पॅरेशूटचे हां नेलपेंट पाहिजे होतं नेलपेंटचे कलर पाहिजे होते आणि आयशॅ आयशॅडो पाहिजे होता वॉटरप्रूप आयशॅडो आहे का तुमच्याकडे वॉटरप्रूप आयशॅडो पाहिजेय मला हो हो ठीक आहे येऊन जाते मी कितीपर्यंत खुलं राहाते तुमचं जनरल स्टोअर ठीक आहे ठीक आहे चालते चाल येऊन जातो मग आम्ही हो हो